हॅलो हां बोला

जर तुम्हाला नातेवाइकांसाठी मित्रामित्रांसाठी आठवणीसाठी गिफ्ट काही घ्यायचे असतील तर काही जागा खालील ठिकाणी आहेत जसं की विवियन मॉल कुरुम कुरमा मॉल गडकरी रंगनाट्य जवळ किंवा स्टेशन रोड परिसरजवळ तुम्हाला सहज उपलब्ध होतील पण विवियन मॉल हे मोठं प्रसिद्ध असल्यामुळे आणि इथे वि विविध प्रकारच्या गोष्टी असल्यामुळे जे ठाणे वेस्टला आहे इथे तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकतं इथे खूप गिफ्ट शॉप आहेत व छोटे सुंदर आणि लक्षात राहणारे गिफ्ट सहज मिळतील जसे की काही हस्तकला वस्तू डेकोरेटिव सामान असं सगळ्या गोष्टी इथे सहज उपलब्ध आहेत तिथे जाण्यासाठी तुम्हाला

तिथे जाण्यासाठी तुम्हाला बस नंबर तीनशे तीस आहे आणि ए अ तिथे रिक्षाही सहज जातं शे शेअरिंग रिक्षाही लगे तिकडे जातात आणि विविध प्रकारच्या वाहनही तिकडे जाऊ शकतं जर तुमचं प्रायवेट गाड्या असतील किंवा काही गोष्टी असतील कोणत्याही गाड्या तिकडे सहज जाऊ शकतात त्यांनी तुम्ही तिथे जाऊ शकता तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गोष्टी अशा वस्तू हव्या आहेत हो त्या मॉलमध्ये ते सुप्रसिद्ध असल्यामुळे आणि खूप फेमस असल्यामुळे तिथे सगळ्याच गोष्टी तुम्हाला भेटू शकतात जसं की कपडे काही वस्तू झाल्या जसे शोपीससाठी परत जे तुमच्यासाठी लहान मुलांसाठी जे काही खेळण्या लागणार आहेत तुम्हाला काही इलेक्ट्रॉनिक सामान जसं की टी वी टी वी वगैरे असं काही हवं असेल तर तिथे सहज उपल उपलब्ध होतील आणि तुम्ही ते मॉल पूर्ण फिरून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला काय घ्यायचं आहे तिकडे ते एकदम रीजनल प्राईजमध्ये आहे काही गोष्टी स्वस्त आहेत काही म्हणजे त्यांची जी प्राईज रेंज आहे ती अशी वेगवेगळी आहे तुमच्या ज्या पद्धतीच्या वस्तू घ्यायच्या आहेत त्यानुसार आहे ठीक आहे ठीक चालेल ओक्के बाय